मला ती वॉच घेऊन काय कमी रेटमधे पडले पण त्याचा फायदा काहीच नाही झाला कारण की त्याचे डिस्प्ले हा चालूच बरोबर काम नाही करते त्याच्यानंतर डिस्प्लेच्या नंतर त पाण्यामध्ये गेल्यावरती थोडा हँग मारत आहे आणि ते काही दोन चार गोष्टी अशा आहे की त्या नॉर्मल कामकेनं झालं की ते बंदस पडून जाते